शिक्षकांनी शाळांमध्ये अनेक गोष्टी शिकवणं गरजेचं आहे जसं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्तिमत्व विकास आपण दैनंदिन जीवनात आपण वागलं कसं पाहिजे बोललं कसं पाहिजे बोलण्याची आपली पद्धत आपल्या बोलण्याचा आवाज वरच्या पट्ट्यात बोललं पाहिजे की खालच्या पट्टीत बोललं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी दिसायला खूप छोट्या वाटतात पण या शिकवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपलं व्यक्तिमत्त्व उठून दिसण्याकरिता आपण चाललं कसं पाहिजे चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत त्यानंतर आपले कपडे आपला पेहराव आपण दिसलं कसं पाहिजे याही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत भले तुमचा रंग तुमची उंची तुमच्या बाकीच्या गोष्टी या कुठेही इथे जबाबदार नाही आहेत पण पण कसं वागतो आणि कसं बोलतो यामुळे आपलं व्यक्तिमत्व कायम उठून दितं दिसत असतं आणि या गोष्टी आजच्या मुलांमध्ये खूप मागे पडताना दिसत आहेत त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा अभ्यासातला लक्ष कमी होत चालला आहे आणि टेक्नॉलॉजीकडे त्यांचं लक्ष जास्त चाललं आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये लक्ष जाणं खूप चांगलं आहे पण ज्या गोष्टी वेळखाऊ आहेत आणि ज्याचा आपल्याला आपल्या आयुष्यात तसा काही फायदा नाही आहे अशा गोष्टींमध्ये हल्लीचे विद्यार्थी अडक अडकताना आपल्याला दिसतात तर यातून बाहेर कसं पडायचं याचं शिक्षण शिक्षकांनी देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं त्यानंतर आजकालच्या मुलांना म्हणजे सध्याची जी पिढी आहे त्यांना अपयश पचवण्याची ताकद खूप कमी आहे म्हणजे त्यांना अपयश पचवता येत नाही आहे तर अपयश कसं पचवावं याचंही ज्ञान त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या युगात आपण बघतोय की प्रत्येक गोष्ट आपल्याला दर सेकंदांना किंवा काही मिनटांमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत येणारी जी पिढी आहे त्यांना असं वाटत असतं की मला ही गोष्ट लगेच मिळावी एक जर मला एखाद्या करिअरमध्ये उडी मारायची असेल समजा मला डॉक्टर व्हायचं असेल किंवा मला गायिका व्हायचं असेल किंवा मला इंजिनियर व्हायचं असेल त्यानंतर आपलं एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी लगेच त्या पदावर जाईन या गोष्टी त्यांना वाटत असतात की मला लगेच यश मिळेल माझ्याकडे लगेच पैसा येईल माझ्याकडे लगेच गाडी येईल माझ्याकडे लगेच हवा तो मोबाईल येईल तर असं नसतं आपल्याला त्याच्यासाठी परात परिश्रम करावे लागतात बऱ्याचदा आपल्याला त्यासाठी संयम ठेवावा लागतो तर हा संयम जो आहे तो काही विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला खूप कमी प्रमाणात आढळून येतो तर याही गोष्टी शिक्षकांनी शाळांमध्ये शिकवल्या खूप शिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण कसं टापटीप राहिलं पाहिजे स्वच्छता किंवा आपल्या पर्यावरणाची जी काही काळजी आपण घेतली पाहिजे याबद्दलचं जे अवेअरनेस आहे जागरूकता आहे ते शिक्षकांनी मुलांमध्ये नक्कीच केली पाहिजे त्यानंतर अलीकडचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे नातेसंबंध अलीकडची मुलं ही खूप कमी प्रमाणात मोठी होत असल्यामुळे त्यांच्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या खूप बदललेल्या दिसतात म्हणजे अभ्यासापेक्षाही नातेसंंबंध दृढ करण्यामध्ये ही आत्ताची मुलं व्यस्त आहेत तर त्यांना सध्याची खरी परिस्थिती आणि आपल्या आयुष्याचा खरा आरसा दाखवणं गरजेचं आहे जे की मग नक्कीच मला असं वाटत आहे एक शिक्षक म्हणून आपण या विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे पण आता दुसरी बाजू अशी आहे की सध्याचा अभ्यासक्रम बघता किंवा वेळेचं नियोजन बघता वेळेअभावी आपल्याला बऱ्याच गोष्टी या वेळेत कंप्लीट पूर्ण करायच्या असतात आणि शिक्षकांकडे हवा तसा वेळ नसल्यामुळे बऱ्याचदा शिक्षक हा पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहतो आणि पुस्तकातलं ज्ञान मुलांना कसं मिळेल कमी वेळेत याकडे लक्ष देत असतो याला आपण यासाठी आपण शिक्षकाला नक्कीच दोष देऊ शकणार नाही कारण सध्याचा अभ्यासक्रम पाहता आणि वेळेचं नियोजन पाहता एका वेळेत पुस्तकी ज्ञान प्लस व्यावहारिक ज्ञान देणं हे काही अंशी खूप कठीण जात आहे तर फक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत यापेक्षा आपला अभ्यासक्रम कसा सुटसुटीत केला जाईल आणि त्याबरोबर शिक्षक कसा विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकवू शकेल याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे शिक्षकांनी शाळांमध्ये कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत या व्यतिरिक्त आपला अभ्यासक्रम कसा नीट झाला पाहिजे याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं ट पण नक्कीच शिक्षकाची शंभर टक्के जबाबदारी आहे की मुलांना फक्त पुस्तकी किडा न बनवता पुस्तकाचं व्यवहारज्ञान पुस्तकाचं ज्ञान न देता जीवनात लागणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत ज्याला आपण व्यवहारज्ञान म्हणतो या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं